मला हिपॉप हे नृत्यशैली खूप जास्त आवडते कारण ती आज नवीन याच्यामध्ये आहे आणि त्याला जास्तीत जास्त लोकांची पसंती आहे मुलं आजकाल जास्तीत जास्त ओ हिपॉप हे नृत्यशैली जास्त प्रमाणात शिकतात आणि हा नृत्यांचे जे मूलभूत तत्वे आहे ती ह्या शैलीमधून त्यांना शिकण्याचा एक हा एक उत्तम मार्ग आहे हे शिकल्यानंतर मुले फ्रीस्टाईल प्रकार जो शिकण्यात आणखी मज्जा येते आणि ह्या ही डान्स स्टाईल शिकताना मुलांना पण मजा येते आणि परत प ह्या ये हिपॉप डान्स स्टाईलमुळे फिटनेसचे पण फिटनेस पण क्लाच्चे सर्वात लोकप्रिय प्रकार आहे आणि चांगल्या कारणासाठी नृत्यशैली हिपॉप ही खूप चांगली नृत्यशैली आहे